मराठी भाषा खूप प्रसिद्ध आहे आणि बरेचजण मराठी भाषा बोलतातसुद्धा आणि त्यांना हे मराठी भाषा खूप आवडते जसे की महाराष्ट्रामध्ये आपली मराठी मातृभाषा आहे आणि मराठी भाषा सगळ्यांना खूप मनाला भावणारी वाटते त्या तसंच नं मला काही श आहेत वाक्शब्द जे मला खूप आवडले जसे की अरेच्चा अरे इश्श जसे की आणि वाक्प्रचार जसे की खांद्याला खांदा लावणे कठस्थान घालणे माशा मारणे खस्ता खाणे असे बरेच शब्द आहेत वाक्प्रचार आहे जे मनाला वाटणारे आणि भावणारे शब्द आहेत